हॅलो ओला कस्टमर केअर ना हां गुड मॉनिंग मी गरीमा बोलते आहे मला एक फीडबॅक द्यायचा होता माझ्या लास्ट राईडबद्दलचा हो हां हां बरोबर मी मुं पुण्याहून मुंबईला गेले होते वॅ वॅगनार कार होती आणि नंबर होता एम एच फॉट्टीन एट वन फाईव्ह हां नाही मी ऑलरेडी फाईव्ह स्टार रेटिंग दिलेलं आहे राईड संपल्यानंतर पण मला ड्रायव्हर खूपच डिसेंट आणि खूपच हेल्पफुल वाटले म्हणून मी स्पेशली कॉल केला आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायला हो हो हो येस येस आणि खूप मला म्हणजे मी पहिल्यांदाच गेले मुंबईला एकटी मला मुंबईची फारशी माहिती पण नाही आहे आणि त्यातनं मला दोन चार ठिकाणी जायचं होतं एक दोन ठिकाणी मला वेळ पण लागला अपेक्षेपेक्षा जास्त थांबावं लागलं तरी त्यांनी कधी अशी कटकट केली नाही किंवा असं काही घाई केली नाही की चला चला उशीर होतो आहे जनरली जे ड्रायवर्सचं आपल्याला वागणं माहिती असतं तसं आणि सगळ्यात मेन म्हणजे गाडी चांगली होती त्यांनी अजिबात रॅश ड्रायविंग केलं नाही किंवा मी एकटीच पॅसेंजर आहे लेडीज तर कुठे तसं अनसेफ पण वाटलं नाही आणि व्यसन वगैरे काही करत नव्हता माणूस तो त्यामुळे मला पण जरा बरं वाटलं नाहीतर ते सिगारेटचा वास किंवा असा गुटखा खातात त्याचा वास ते नको वाटतं प्रवासामध्ये त्यामुळे खूप नीट आणि क्लीन होती गाडीसुद्धा त्यांची आणि वागणूक तर खरोखर त्यांची चांगली होती आय थिंक खूप खूप म्हणजे त्यांना फाईव्ह स्टारपेक्षाही जास्त काही असेल तर ते द्यायला हवं येस येस हो हो मला तेवढंच कळवायचं होतं ओके आणि आणि एक हो हो नाही नाही जेवढे राईडचे ठरले होते तेवढेच पैसे घेतले मी स्वतःहून त्यांना टिप द्यायला गेले तर तेही घेतलं नाही त्यांनी खूप खरंच खूप अगदी सज्जन माणूस होता हो काही असं खायला वगैरे ऑफर केलं मी त्यांना तरी पण खूप काही असं त्यांनी घेतलं नाही माझ्याकडनं ते म्हणले की मग झोप येते ड्रायविंगला मग प्रॉब्लेम होऊ शकतो खूप सरळ साधा माणूस वाटला सो थँक्यू तेवढंच सांगायचं होतं ओके बाय